हॅलो हां सर ट्रेकर तुम्ही प्लॅन करता काय गायडन्सला आहे काय हो मला राधानगरी इथं जायचं होतं ट्रेक करायला मग वाईल्ड लाईफ वगैरे तिथं आहे ना मग ती मला बघण्यासाठी जायचं होतं मग तिथं काय काय सोई वगैरे तुमचे आहे तुम्ही सांगू शकता तसं सकाळी कधीच मी कोल्हापूरमधून बोलते आहे तर संडे संडेला हॉलिडे असतो त्यामुळे चालेल हं सोळा सतरा तारीख आता आम्ही चौघी जणी आहोत हां हो दोन दिवसासाठी

माझी मला तर इच्छा आहे की ट्रेकिंग करायची असं जसं डोंगरा डोंगरावरती वगैरे असं ट्रेक करायला खूप आवडत आहे तें म्हणजे असं काय सेफ्टी वगैरे तुमच्यात आहे का हा खाय हं आणखी टेंट वगैरे तें सगळं असतं काय तुमच्या इथं टेंट टेंट किती हां

आणि तेचं पैसे किती आहे ते ना पूर्ण दोन दिवसाचे

हं बरं

म्हणजे सां प्रत्येकाला हां हां हं हं हं आणि आणि गाईड करायला किती लोक असतात तुमच्या इथं म्हणजे त्यांच म्हणजे नाही तुमच्या टीममध्ये असे किती लोक असतात आम्ही पकडून हं तसं नाही आम्ही अशा गर्ल्सच आहे चौघी जण त्यानी प्लॅन केला आहे की आता असं असं कुठे नेहमी असं बाहेर असं बीचवर तें असं गोव्याला नेहमी जातो ह्या वेळी असं प्लॅन करूया की ट्रेकिंगला जाऊ या म्हणून असं विचार केला आणि समजलं की तुमचं नाव आहे जास्त हं हं हो हो नक्की नक्की नक्की थँक्यू थँक्यू इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक्यू मनापासून आभारी आहे हां